हॅलो मॅम मी स्विगी ॲपवरून ऑर्डर केलेलं होतं तर ते ऑर्डर उशीर लागत आहे इथे पोचायला तर त्याच्याबद्दल तुम्ही काही कारण सांगू शकता की ते का उशिरा पोचत आहे घरी कारण की जे पण ग्राहक असे ऑर्डर वगैरे मागवतात आणि तुम्ही उशिरा जे पोचो पोचवत आहेत ऑर्डर तर त्यामुळे ग्राहकांना पण त्रास होतो ते खूप वेळपर्यंत वेळ करतात त्याचा तर त्याचाबद्दल मला कारण जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही नंतरपासून आधीपासून प्रयत्न करा की नंतर मी जेव्हा कधी ऑर्डर करेन तर ते वेळेनुसार मला पोचलं पाहिजे माझ्याजवळ थँक्यू